हो मराठीच्या प्रादेशिक बोली बोली मी शिकलेली आहे किंवा त्याचा वापर मी बरेचदा केलेला आहे सर्वप्रथम मालवणी जेणेकरून तू कुठे जाते आहेस म्हटल्यानंतर तू खय चल्लस अशा प्रकारचं मालवणीमध्ये म्हटलं जातं त्यानंतर एक वऱ्हाडी भाषा आहे विदर्भाकडची वऱ्हाडी भाषा आहे त्याच्यानंतर खान्देशाकडची भाषा आहे अशा वेगवेगळ्या प्रादेशिक मराठीच्या भाषा आहेत घाटावर गेलो तर ती घाटी भाषा म्हणतात इय येतोस आलास काय गेलास काय अशा प्रकारे त्यांचं उच्चार होतात जायचं की चाललेय की असं थोडंसं की ने सुरवात होते खान्देश आहे ते मले तुले अशा प्रकारचं बोलणं होतं वऱ्हाडी भाषा आहे ती काय करतंस ओ माय वगैरे असे शब्द त्याच्यामध्ये असतात